मी मराठी आहे मराठी माझी मातृभाषा आहे आणि खरंतर मातृभाषा या शब्दामध्येच माझ्या मराठीचा अभिमान दडलेला आहे आणि त्याच्यामुळे मी मराठी बोलताना एक मराठी माणूस म्हणून सुद्धा माझा ऊर भरून येतो खरंतर कुठलीही भाषा ही त्या त्या व्यक्तीची संस्कृती घडवणारी असते त्या त्या व्यक्तीची अस्मिता घडवणारी असते कोणतीही भाषा त्या त्या व्यक्तीला स्वतःची ओळख देत असतो कारण प्रत्येक व्यक्ती जन्माला येते तेव्हा तेव्हा तिच्या मुखातून पहिला शब्द येतो तो तिच्या मातृभाषेतला स्वर असतो तो तिच्या आईवडिलांनी शिकवलेला असतो तो तिच्या घरच्यांनी शिकवलेला असतो आणि तिच्या पहिल्या आलेल्या तोंडातून बोबड्या बोलाचे कौतुक घरातल्या आईवडिलांनी केलेलं असतं आणि त्याच्यातून व्यक्ती हळूहळू ती भाषा मुखोदगत करत जाते ती भाषा शिकत जाते तिचा विकास होत जातो आणि मुळात भाषिक विकास हा माणसाला घडवत असतो भाषिक विकास आपला पर्सनॅलिटीवरती फरक दाखवत असतो आज जर मला चार शब्द समाजासमोर बोलत बोलता येणार बोलता आले तर कदाचित मी माझं प्रभाव माझं म्हणणं दुसऱ्या नक्कीच पटवून टाकू शकतो कारण बोलणं ही कला आहे आणि बोलणं ही कला ही तुमच्या भाषेच्या समृद्धीतूनच घडत असते म्हणून तुम्हाला भाषा ही स्वतःला घडवणारी असते भाषा स्वतःच्या संस्कृतीवरती पण प्रभाव टाकणारी असते आता संस्कृती हा विषय थोडासा वेगळा आहे थोडा वेगळ्या अंगाने बघितला पाहिजे कारण स्वतःचं घडणं हे स्वतःचं घडणं असतं पण संस्कृती हा जो प्रकार आहे तो समाजामध्ये घडत असतो कारण संस्कृती कल्चर हा जो भाग आहे तो आपण समाजातून शिकत असतो कारण तुम्हाला मराठी सण मराठी उत्सव आपण म्हणतो आपण सण वा साजरे करतो त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख हाय मराठी सणवार आपण साजरे केले पाहिजे असं आपण बोलतो मग ते मराठी सण असतात जसं की नागपंचमी असेल आणखीन कुठलेही उत्सव असतील जे आपण मराठी सण उत्सव म्हणून साजरे करतो जे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात म्हणून ते मराठी सण मराठी उत्सव आहेत कारण मराठीची मातृभाषात कुठली आहे सॉरी महाराष्ट्राची मातृभाषाच कोणती आहे तर ती मराठी आणि म्हणून थोडक्यात काय ही आपल्या मराठी भाषा आपल्याला आपल्या परंपरासुद्धा शिकवत असते आणि परंपरेचं जतन हे मराठी भाषेतूनच होत असतं आपल्या भाषेतून होत असतं सर्वाधिक परंपरा परंपरा जतन कोण करत असेल तर त्यात उत्तर नक्कीच आहे ते म्हणजे आपली भाषा आपली भाषाच कारण आपली भाषा आपण जी बोलत असतो ती आपल्या वाडवडिलांपासून आपल्या आजी आजोबांपासून आपल्या पूर्वजांपासून पुढे आलेली असते आणि आपल्या भाषेतून आलेल्या काही दंतकथा असतात आपल्या भाषेतून आल्या काही गोष्टी असतात त्या आपल्या पूर्वापार रूढी परंपरेतनं पुढे आलेल्या असतात आणि ज्या आत्ता आपल्याला समजत असतात ज्या तुमच्या तुमची ओळख घडत असतात ज्या तुमची अस्मिता घडत असतात त्या तुम्हाला स्वतःला घडत असतात आणि तुमची संस्कृतीसुद्धा त्याच्यातूनच विकसित होत असते तर तूर्तास मला इतकंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं धन्यवाद